हा आमच्या राज्यामध्ये जसं की हिंदू धर्मामध्ये सीख धर्मामध्ये दिवाळी दिवाळी दसरा अजून गुडीपाडवा सिख धर्मामध्ये हल्ला बोल अजून मुस्लिम धर्मामध्ये ईद ईदमध्ये त्यांनी त्यांच्या पाहुण्यांना रिलेटिवना बोलवतातं आणि शीरखुर्मा वगेरे खाऊ घालतातं तसंच बघायला गेलं तर आमच्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात मोठा सण होना म्हणलं तर गणपती उत्सव गणेश उत्सव गणेश उत्सवासाठी खूप लेकरं लहान मोठे सगळेच उत्सुक असतात लहान लेकरांसहित एक महिना दोन महिन्या आधीपासूनच तयारी चालू असते जसं की मिटिंग बोलून वर्गणी मागणे डेकोरेशनची तयारी अजून खूप वर्ग ज्या दिवशी गणपती बसते त्या दिवशीच सकाळी सकाळी उठून आंघोळ करणे आणि गणपती घ्यायला जाताना जी मजा असते ती मजा वेगळीच असते खूप पोर पोरसोरं जमा होऊन मस्त जोशमध्ये गर्दा करत डी जे लावत बँड लावत मस्त नाचत नाचत जायचं गणपती बाप्पा मोरया म्हणत म्हणत जायचं आनि नवीन कपडे घातले की मग ते अकरा दिवस गणपती बसते ते अकरा दिवस खूपच मजेत आमचं म्हणलं तर दुसरं घरच ते मंडपचं आमचं घरच अकरा दिवस म्हणलं तर जरा राहणं तिथं झोपण तिथंच फक्त जेवायला गेलं तर घरी बाकी सगळं तथंच